अरे मित्रा मला एका रिचार्जच्या पुष्टीकरणाचा मॅसेज आला आहे पण मला खात्री नाही आहे की तो खरा आहे की खोटा आहे मला खात्री नाही आहे याबद्दल मला जरा तुझं मत पाहिजे होतं मी एका ॲपद्वारे तो रिचार्ज केला आहे दोनशे नव्याण्णव रुपयांचा प्लॅन घेतला होता मी पण मला असं वाटतं आहे की काहीतर चूक झाले आहे त्या म्हणजे रिचार्ज करण्यामध्ये मी बघितलं त्या म्हणजे ॲपवर जाऊन मी त्याची हिस्टरीसुद्धा चेक केलेले आहे आणि त्यामध्ये तुमचा रिचार्जचा व्यवहार पूर्ण झाला आहे असं लिहिलं आहे तरीसुद्धा मला आलेल्या मेसेजमध्ये काहीतरी गोंंधळ वाटालाय तो मॅसेजमध्ये फक्त तुमचा रिचार्ज यशस्वी झाला आहे असं म्हटलं आहे पण तिथे कोणता प्लॅन आहे किंवा किती रक्कम किती रक्कमचा प्लॅन सक्सेसफुल आम्ही केला आहे त्याचा उल्लेखच दिलेला नाही आहे पण मला असं वाटतं आहे की हा मॅसेज फेक असू शकतो आहे मी प्लॅन मिळा मिळला आहे की नाही हे कसं तपा कसं तपासू म्हणजे कुठं हे करायचं पहिला नेटवर्क ऑपरेटरच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करून बघू का काय ऑपरेटर अधिकृत ॲपमधून जाऊन रिचार्ज स्टेटस तपासू मी लगेच नेटवर्क ऑपरेटरला काॅल करून पहिला बघतो शिवाय मला त्याच्या एपमध्येही रिचार्जचा तपशील दिसतो आहे का हे बघावं लागेल मला अधिकृत ॲपचा वेबसाईटद्वारे रिचार्ज क रिचार्ज करून पण मी बघ बघू का मला जे हे यातून जा यात जास्त काय माहीत नाही ना त्यामुळे मी तुला विचारलं तुझ्याशी बोलून जास्त विश्वास वाटतो आहे मला धन्यवाद मी लगेच तपासून आणि ग्राहकसेवेशी बोलून बघतो की कोणता म्हणजे ॲपचं क रिचार्जमध्ये काय गोंधळ झाला आहे काय हे विचारून बघू शकतो आहे मी ठीक आहे धन्यवाद